हॅलो हां हॅलो हां मी आम्ही हे आमच्या घराला पेंट द्यायचा ओ हा मग तुमच्याकडे चांगल्या प्रकारचे आहेत ना हां असं का आमच्या देवघराला द्यायचा आम्हाला आम्हाला आम्हाला द्या हा देव आमचं देवघर आहे बघा थोडं मोठंच आहे छान आहे हां ते देवघराला पण द्यायचा आमच्या हॉलला पण द्यायचा बेडरूमला द्यायचा कंपाऊंड वॉलला द्यायचा हो हो हां चांगले कलर वगैरे चांगले द्या हां हो हो ना हो तेच हां गच्ची राहिली तेच म्हटलं तुमच्याकडे चांगल्या प्रकारचे असतील ना हा तेच आम्हाला पाहिजे चांगले हां तेच पेंटिंग वगैरे आमचे कलर करायचं कलर कलर वेगवेगळ्या कलर द्यायचे आहे आमचे घर हां हो म्हणजे हो वेगवेगळे क हो हो हो डार्क पाहिजे हां थोडी हां हो हो हो लाईट ते ला लाईट कल द्यायचा लाईट कलर हां हां आमचं घर गळू नये असाच कलर द्यायचा आहे हां हो हो हो हो हो हो हो हां हो हो हां बरं बरं बरं हो हो हो द्या मग हां चांगलं पाठवून द्या हां तुमच्या दुकानावर खास आम्ही ब पेमेंट

हो हो ठीक आहे ठीक आहे हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे हां बरं बरं हां पैसे हां कमी करा कमी करा